हॅलो गुड आफ्टरनून बोला ॲडमिशन झालं की तुमचं जॉईनिंग होतं आहे इथं नि्यू मुलाखीनुसार तुमची निवड झाली असेल म्हणजे टीचिंग म्हणून तुम्ही रुजू होत आहे ना अच्छा बरं बरं बर वा अभिनंदन अभिनंदन बोला बोला काय म्हणता बरं हो हो सांगतो ना तुम्हाला आता मला एक सांगा तुमचं मला वाटतं एम ए बीएड झालेलं तुमचं नाव काय सांगता सांगता येईल का माझ्याकडे यादी आलेली आहे कँडिडेटची तं तुमचं नाव मला सांगा आधी प्राजक्ता शिंदे एक मिनिट मी लिस्ट पाहतो आणि मग त्याच्यामध्ये पाहतो तुमचं नेमकं काय तुम्हाला काम दिलेलं आहे त मला वाटतं इथं लिस्टप्रमाणे प्राजक्ता शिंदे यम ए बीएड म्हणून तुमचं शिक्षण आहे आणि मला मराठी विषय तुमचा ना हां हां त आता बघा तुम्हाला सुरवातीला आम्ही बारावीचं वर्ग देता येणार नाही आपल्याकडे अकरावी बारावी असं आहे आणि जुनिअर कॉलेजसाठी तुमची निवड झालेली आहे तर सुरवातीला एक्सपिरियन्स नसल्यामुळं फक्त आम्ही तुम्हाला अकरावीचं वर्ग देऊ आता आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं आपल्या कॉलेजचं रेप्युटेशन खूप चांगलं आहे सगळीकडं नावाजलेलं आहे असल्यामुळे ही जी गुणवत्ता आहे ही टिकवण्याची जबाबदारी पण तुमची येते आप आपोआपच तुमच्याकडं ती येणार तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तुम्हाला करायचा आहे म्हणजे तुमच्या विषयाचा निकाल शंभर टक्के तर लागला पाहिजेच पण विषय शिकवत असताना त्याच्या अनुषंगाने जे काय आणखी येतं साहित्यामध्ये तर त्याच्या ओळख तोंडओळख तुम्हाला विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे आणि शिकवता शिकवता चांगले संस्कारी मुलं याची पण तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे की आपण कसं वागलं पाहिजे काय वागलं पाहिजे आणि मग वर्षभरामध्येे ज्या ॲक्िविटी आहेत गॅदरिंग असेल म्हणजे स्नेहसंमेलन असेल किवा इतर कुठल्याही समित्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागेल असं आणि ते आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतीलच आणखी काही विचारायचं का नाही सध्या लगेच ग्रुप तयार करू नका कारण अजून विद्यार्थ्यांशी तुमची काही ओळख झालेली नाही आहे जेव्हा तुम्ही वर्गात जाल त्यावेळी तुमच्यासाठी तो ग्रुप तुम्ही तयार केला तरी चालेल पण टाईम टेबल तुम्हाला महाविद्यालयामधून मिळेल त्याची काळजी करू नका तुम्ही तुम्हाला कसे तास घ्यायचे काय घ्यायचे तुम्हाला आपलं मराठी विषय आर्ट्स कॉमर्स सायन्स विज्ञान कला वाणिज्य आणि विज्ञान ह्या सगळ्या शाखांकडे असल्यामुळे तुम्हाला आता कोणता वर्ग द्यायचा ते आम्ही ठरवू किंवा कोणत्या वर्गावर तुमची नियुक्ती झालेली आहे ते पाहून त्या वेळेप्रमाणे तुम्हाला यावं लागेल कारण विज्ञान जे आहे विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं आणि वर्ग कमी पडत असल्यामुळे आपण विज्ञान सकाळी भरवतो आणि कला वाणिज्य हे दुपारी असतं आता तुम्ही जर विज्ञानला असेल तर तुम्हाला सकाळी यावं लागेल सात ते बारा आणि दुख हा जर कला आणि वाणिज्य दिलं तर तुम्हाला सव्वा बारा ते पाच वाजेपर्यंत थांबावं लागेल हं आणखी काय आणखी काय विचारयचं

नाही नाही मी क्लासवर वगैरे जात नाही मी ह्या कॉलेजचा ॲ ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्याच्यामुळं हे सगळं काम मी पाहातो म्हणजे हेच नाही तर वेगवेगळी पदं माझ्याकडं आहेत ह्या पदाधिकारी म्हणून ह्या महाविद्यालयात मी काम करतो ह्या संस्थेवर मॅनेजमेंटवर मी आहे असं हं बरं बरं हो हो हो ते ते बाकीचं सगळी इथं आल्यानंतर आमची बाकीची माणसं जी आहेत ती तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतील त्याची काही काळजी करू नका फक्त मा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवणं बस हं ठीक आहे आपण बाकीच नंतर बोलूयात हं